मराठी भाषेचा हा वापर महाराष्ट्रात केला जातो महाराष्ट्रात केलेल्या मराठी भाषेचा हा उगम लाखो वर्षापासून झालेला आहे मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे आणि मराठी भाषा ही महाराष्ट्र महाराष्ट्र कर्नाटक प भारतातल्या बऱ्याच राज्यात बोलली जाते साहित्यिक साहित्यिक म्हणजे असे खूप सारे कवी हे ते घ घडून गेलेले आहेत साहित्यिक दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो एक कवीस कवी साहित्यिक म्हणून कवी कविता आहे खूप अशा उत्तेजनता आहेत भारतातसुद्धा गाजलेल्या आहेत अभिव्यक्ति वैचारिक प्रकारच्या अशा प्रकारच्या होतो आहे कलात्मक कलात्मक म्हणजेच मह महाराष्ट्राची संस्कृती जपणारी लावणी लावणी लावणी ही प्रसिद्ध प्रसिद्ध आहे त्यांचा डान्स करण्यास डान्सचा प्रकार आहे लावणी ही लावणीमध्ये खूप अशा प्रकारे चांगला डान्स केला नृत्य केलं जातं आहे कलात्मक आभिय अभिव्यक्ती इतर प्रकारचा कुठलाही हे व्या आदर होऊ देत नाहीत कविता कविता ही दादासाहेब फाळके यांनी खूप प्रकारे चांगल्या लिहिलेल्या आहेत आणखीन बऱ्याच असे कवी घडून गेलेले आहेत की मराठी भाषेचा वापर करून ते खूप पुढे गेलेले आहेत त्यापैकी मराठी पिच्चर हा पहिला भारतातील पहिला पिच्चर हा मराठी आणि महा भारतातला पहिला पिच्चर हे दादा फाळके यांनी काढलेला आहे मराठी माणूस असल्यामुळे त्यांनी आम्हाला अभिमान आहे त्यांचा की त्यांनी मराठी पिच्चर पहिला मराठी पिच्चर आणि भारतातील पहिला पिच्चर ही मराठीच काढलेला आहे कलात्मक कलात्मक खूप कला आहेत मराठी भाषेमध्ये जसं की दिवाळी साजरी करणे रंगपंचमी असे अनेक सण साजरे करणे हे महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यापैकी एक म्हणजे हा ही खूप साऱ्या अशा घडवलेल्या गोष्टी आहेत मराठी भाषा ही खूप समृद्ध भाषा आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात बोलली जाते कवी सं साहित्यिक खूप असे प्रकारे साहित्यिक दिल्ली येथे नुकताच पडलेला म मराठी कवीस म मराठी दिन मराठी दिन ही महाराष्ट्र सदन भवनामध्ये दिल्ली येथे झालेलं आहे तिथे खूप सारे असे व्यक्ती भारताचे पंतप्रधान मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे सर्व उपस्थित होते त्यापैकी एक कवी म्हणजे